गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात काय सगळ्या जगातच मनोरंजनाच्या क्षेत्रात एक मी म्हणेन की इतका मोठा बदल घडलेला आहे तो इंटरनेट चं त्याच्यात खूप मोठा म्हणजे जबाबदार इंटरनेट आहे त्याला की मनोरंजनाचं क्षेत्र जे पूर्वी फार पूर्वी आपल्या गावात किंवा गावाहून बाहेर ब बाहेरगावाहून आलेले लोक जर का आपल्या गावात काहीतरी प्रस्तुत करत असतील नाटक असेल गाणं असेल किंवा सिनेमा हा आपल्या देशातला आपल्या राज्यातला आणि मग आपल्या देशातला सिनेमा आपल्याला जाऊन बघता यायचा मग ते हळूहळू क्षेत्र थोडं थोडं थोडं वाढत गेलं की परदेशातले सिनेमे बघता यायचे किंवा परदेशातले लोक किंवा इतर राज्यांमधले लोक आपल्या शहरात येऊन काहीतरी कार्यक्रम प्रस्तुत करायचे गाण्याचे असो परत नाटक असो भाषा वेगळी असायची पण गेल्या काही वर्षात इंटरनेटमुळे आणि जागतिकीकरणामुळे मनोरंजनाच्या क्षेत्राम जे क्षेत्राची अगदी कायापालट झालेली आहे ओ टी टी प्लॅटफॉम झाले आहेत सगळ्यांकडे हल्ली फोन्स असतात फोनमध्ये भरपूर डेटा असतो त्यामुळे आणि मग फोनवरच ओ टी टी प्लॅटफॉम असतात त्यामुळे जगातलं काहीही तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा अक्षरशः तुमच्या हातात मनोरंजन आता आलेलं आहे की तुम्हाला हवं तेव्हा हवं ते बघता येतं हवं त्या भाषेत बघता येतं सबटायटल्स असतात डब केलेलं असतं त्यामुळे तो जो काही हे झालेला आहे परिणाम वेगळा तो काहीतरी वेगळाच अ म्हणजे काहीतरी निराळ्याच पातळीवर झालेला आहे असं मी म्हणेन आणि म्हणजे आणि आता तोही ते असं ते वाढत राहणार आहे परवाच मला कोणीतरी एक इराणी सिनेमा पाठवला बघायला आणि आता इतके इराणी सिनेमे बघून बघून मला तर असं वाटायला लागलं की आपल्याला थोडीशी आता ती भाषाही कळायला लागली आहे का काय त्यामुळे आता आणखीन जग लहान होणार आहे आणि आणखीन मनोरंजनाचं जग जसं तसं विस्तारतं तसं तसं आपलं जग लहान होणार आहे